राज्यातलं क्रीडाक्षेत्र खेळाशी संबंधित इजा व अपघाताचा प्रश्न सोडवतं तर ते कसं सोडवतं राज्यातच क्रीडाक्षेत्र खेळाशी संबंधित इजा उदाहरणार्थ कबड्डी कबड्डीमध्ये प्रॅक्टिस करताना खेळाडूच्या हातापायाला दुखापत होते त्या त्यानुसार खेळाडू खेळामध्ये त्यांनी राखीव खेळाडू ठेवले असतात तर एखाद्या ज्या खेळाडूच्या जर हातापायाला दुखापत झाली तर ते राखीव खेळाडू असतात ते मैदानात उतरवतात व त्यांना खेळायला लावतात जर आणि जो जखमी खेळाडू आहे त्याच्यावर योग्यप्रमाणे उपचार केले जातात त्यांच्याकडून भरपूर काही अशा प्रमाणात टेष्ट घेतल्या जातात जर त्या टेष्टमध्ये ते पास झाले तरच त्यांना पुढच्या खेळासाठी किंवा पुढच्या गेमसाठी त्याना संधी मिळते नाहीतर त्यांना जोपर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होत नाहीत तोपर्यंत त्यांना बेंचवर बसवलं जातं अशा प्रकारे राज्यातलं क्रीडाक्षेत्र खेळाशी संबंधित इजा किंवा अपघाताचा प्रश्न सोडवला जातो तर असंच क्रिकेटमध्ये क्रिकेटमध्ये कधीकधी बॉलिंग करताना बॅक पेन येतो किंवा बॅटिंग करताना स्ट्रेचिंग होतं मांडीला दुखापत होते किंवा पायाला दुखापत होते फिल्डिंग करतानासुद्धा कधीकधी चेंडू लागून खेळाडूला दुखापत होते किंवा कॅच घेताना हाताला दुखापत होते किंवा प त प त पायालासुद्धा दुखापत होते तर अशावेळीसुद्धा जो जे राखीव खेळाडू असतात त्यांना संधी दिली जाते व जे जखमी खेळाडू असतात त्यांना काही काळासाठी आराम दिला जातो त्यांची योयो टेष्ट घेतली जाते त्या योयो टेष्टच्या गुणानुसार त्यांना खेळ पुढचा सामना खेळवायचा आहे की नाही हे ठरवलं जातं तर त्या खेळाडूच्या काही वेळा खेळाडूंना इजा होऊ नये म्हणूनसुद्धा विश्रांती दिली जाते प्रत्येक खेळामध्ये असं असंच घडतं त्यावेळी राखीव खेळाडू ठेवले जातात कुस्तीमध्ये सुद्धा भरपूर वेळा दुखापत होतात अशावेळी त्यांना पुढचा सामना न खेळवता त्यांना आराम देणे हेच राज्यातलं क्रीडाक्षेत्र योग्य समजतं अशाप्रमाणे प्रतिबंध घेतले जातात काही लो क राज्यातील क्रीडाक्षेत्र काही खेळाडूंची काळजी अतिशय अशी प्रामाणिकपणे नी व्यवस्थितपणे घेतली जाते तर त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जातात खेळाडूंवर उपचार करणे हे राज्यातील क्रीडा क्षेत्राचं महत्त्वाचं काम आहे परत जर त्या खेळाडूला जर खेळायचं असेल तर भरपूर अशा टेष्टमधून त्यांना जावं लागतं अन जर त्या टेष्ट पास झाल्या तरच त्यांना पुढचे सामने खेळता येतात नाहीतर मग त्यांना अजून फिट होईपर्यंत त्यांना तसंच ठेवलं जातं जसं की कबड्डीत ट्री प्रॅक्टिससाठीसुद्धा त्यांना हे केलं जातं थांबवलं जातं प्रॅक्टिस आधी खेळाडू फिट आहे की नाही हे बघण्यासाठी त्यांना आधी प्रॅक्टिस सेशनमध्ये खेळवलं जातं प्रॅक्टिस सेशनमध्ये जर तो खेळाडू चांगला खेळला तर त्याला पुढील सामना खेळवायचा की नाही ते ह्या त्यावर ठरतं वॉर्मअप स स्ट्रेचिंगसुद्धा केलं जातं खेळाडूंना लवकर बरे होण्यासाठी वॉर्मअप घेतलं जातं किवा खेळाडूंची प्रॅक्टिस आहे अशी राहावी त्यासाठीसुद्धा वॉर्मअप घेतलं जातं वॉर्मपमध्ये खेळाडू पूर्णपणे दुरुस्त होण्याची शक्यता जास्त असते वॉर्मअपमुळे त्याच्या शरीराला आराम मिळ व्यायाम मिळतो व त्यामुळे खेळाडू लवकर बरं होण्याची शक्यता असते तर जखमी खेळाडू जोपर्यंत पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत त्याला पुढचा सामना खेळायची संधी मिळत नाही अशा प्रकारे राज्यातलं क्रीडाक्षेत्र खेळाशी संबंधित इजा किंवा अपघाताचा प्रश्न अतिशय उत्कृष्ट पशा पणे सोडवतं